भेट देण्याकरता आमच्या नागपूरमधील पवित्र दिक्षाभूमी ही अशी आहे की आम्हाला म्हणजे तिथे असं वाटते की दरवेळेस जावं ह संडे हप्त्याला तरी एकदा तरी जावं पण ते आप जमत नाही आम्हाला त्यामुळे आम्ही वर्षातून दोन तीनदा तरी जातो आणि तिथे नतमस्तक होऊन येतो कारण तिथे आमच्या बाबासाहेबांच्या आठवणी त्या पुरलेल्या आहेत तिथे अस्थिकलश वगैरे आहे आमच्या बाबासाहेबांचा त्यामुळे आमच्या मनाला इतकं म्हणजे शांती आणि समाधान वाटते की असं वाटते की आपण आपल्या पवित्र जागी येऊन नतमस्तक झालेलो आहो आणि हे आदरांजली वाहून आपल्या घरी आम्ही परत येतो पण पण मन असं वाटते की आपण दरवेळेसच तिथे जावं जावं आणि तिथे राहावं पण त ते योग्य नसल्यामुळे आम्ही काही जाऊ शकत नाही पण वर्षातून दोन तीनदा पण आम्ही जरूर जात असतो तिथे आणि सगळा परिवार पूर्ण परिवार जाऊन आम्ही तिथं नतमस्तक होतो आणि आनंदाने आपल्या घराची घराच्या ओढीने निघतो आणि खूप म्हणजे असं मन प्रफुल्लित आणि आनंदित वाटते